मी काही दिवासापूव पूर्वी समृद्धी कंपनीची खुर्ची घेतली होती ती खुर्ची अतिशय चांगली आणि खूपच मजबूत आहे ती माझ्याकडे जवळपास आता एक वर्ष झालं त्या खुर्चीला घेऊन ही खुर्ची बसायला दणकट त्याच्यावर आपण उभं पण झालं तरी ती खुर्ची उडची तुटत नाही या स्टाईलवर स्लिप होत नाही त्याची क्वालिटी त्याची जाडी त्याचं वजन खुर्चीचं भरपूर काही गोष्टी त्यामध्ये खुर्चीमध्ये असा मजबूतपणा आहे त्याचा ताणतणाव आपण टेपवर जरी बसलं तर स्लिप नाही होत ह्या भरपूर गोष्टी या चेअरमध्ये आहे खुर्चीमध्ये आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की ती लाईफटाईम त्याची वॉरंटी गॅरंटी म्हणजे तुटली वगैरे तर ते बदलून देतात ती कंपनी त्यामुळे ती खुर्ची खूपच चांगली आहे आणि माझा ह्या याच्याबद्दल खूपच चांगला अनुभव आलेला आहे